आम्ही घरामध्ये बाग तयार केलेली आहे तर त्याच्यामध्ये आम्हाला महत्त्वाची गोष्ट म्हटलं तर पावसाळ्यामध्ये कसं आहे पाणी पाणी असल्यामुळे डासांचं प्रमाण हे वाढून जाते त्याच्यामुळे डासाची समस्या होते तर त्याच्यासाठी आता किडे आहे काही किडी आहे त्या आपल्याला आवश्यक प आहे काही जे आहे त्या आपल्याला अनावश्यक आहे तर आता जे शेतामध्ये आम्ही दशपर्णी अर्क तयार करतो किंवा निंबोळी अर्क तयार करतो तर जे घरची बाग आहे तर त्याच्यावर आम्ही त्याची फवारणी करतो त्याच्यामुळे आम्हाला जैविक असल्यामुळे त्याचा आम्हाला काही परिणाम होत नाही आणि झाडांचंही आरोग्य चांगलं राहते आणि आमचंही आरोग्य चांगलं राहते आणि त्याच्यातून जे फळ फळं आहे किंवा फुलं आहे आमच्याकडे आता मी वांग्याची झाडं लावली टमाटरची लावली प्रत मिरचीची झाडं लावली तर याच्यावर मी आत्ता जैविक कीटकनाशकच सध्या टाकलेलं आहे आणि फुलझाडं आहे जसं जास्वंद आहे शेवंती आहे मोगरा आहे तर ही पण झाडं आहे तर यांच्यावर थोडासा दहिया रोग येते पण याच्यावर पण मी ताक ताक आहे दह्यापासून जे ताक तयार होते ते ताकाची फवारणी केली तर ते पण चाललं जाते म्हणजे केमिकलचा खर्च आम्हाला आहे नाही आणि जैविकच आम्ही झाडावर पण फवारणी करतो त्याच्यामुळे झाडाचं पण आरोग्य चांगलं आहे